बागकाम जर करतो म्हणलं तर बागापासून बी आपल्याला फायदा आहे आता बागकाम म्हणजे कोणी झेंडूचे फुलं लावतात कोणी लिंबं लावतात तर कोणी गुलाबाचे फुलं लावतात तर हे जे बागकाम जे आहे सिजनेबल आता झेंडूच्या फुलाचा हा जो असतो म्हणजे वाढ झेंडूच्या फुलाचा हे सीजनेबल असते आता दिवाळीमध्ये शंभर ते दोनशे रुपये किलो फुलं जाते त्या सिजनेबलमध्ये झेंडूचे फुलं जास्त महाग खपतात कोण्या सणासुदीला फुलांचा भाव जास्त असते कुठं क कमी असते तर हे जग काय आहे सीजनेबल धंदा जर लावला तर याच्यामधून आपल्याला जास्त इन्कम भेटू शकते